नागपूर जिल्ह्यात सामाजिक कल्याण तून विकासाचे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात जसे की गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना जलयुक्त शिबीर सभासद कल्याण निधी रक्तदान शिबीर सभासदांचे तीर्थयात्रा हळदी कुंकू सगा समारंभ ज्ञानदीप वधू वर सूचक केंद्र जीवनसंध्या मंगलम अशा वेगवेगळ्या प्रकारचे इकडे समाज कल्याणचे कार्यक्रम राबवले जातात अजून तसेच पर्यावरणाची काळजी अजून ज्येष्ठ नागरिकाची संघटना उभारणी हे सुद्धा केले जातात आणखी जसे की आपल्याला माहीत आहे आपल्याला सुविधा आहेत सरकारने आपल्याला सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे वुमन हेल्पलाईन नंबर आयुष्यमान भारत अशा मला माहीत असलेल्या काही सुविधा अशा की वुमी वाई वुमन हेल्पलाईन सेंटर हे एप्रिल दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आली होती अजून यामध्ये महिला हेल्पलाईनचा आपल्याला कॉल करावा लागतो अजून त्याच्यात ते येतात आणखी त्याच्यात खाजगी व सार्वजनिक दोन्ही ठिकाणी हिंसाचाराने प्रभावित महिलांना ते समर्थन करतात तशाच प्रकारे आयुष्यमान भारत हे योजना इथे राबवली जाते मला माहीत असलेली आयुष्यमान भारत योजना अशी की त्याच्यात आपल्याला विमा मिळतो म्हणजे कोणत्याही आपल्या स्वास्थ्य रिलेटेड स्वास्थ्यच्या योजना झाल्या त्याच्या आपल्याला विमा मिळतो आपले आपल्याला मोठी बिमारी झाली आहे तर त्या त्याच्यासाठी आपल्याला एक कार्ड काढावं लागतं आयुष्यमान भारत कार्ड अजून त्याच्यात आम्हाला आपल्याला मदत मिळते पैशांची ते सगळं सरकार मार्फत राहते